मी मागच्या मंगळवारी एक मीशोवरून कुडता मागवला होता तो कुडत्याची डिलिवरी मला गुरुवारपर्यंत झाली होती तो कुडता मी मागवला होता महरून कलरचा पन तो आला पिंक कलरचा आणि तो कुडता म्हणजे एकदमच त्याचा कपडा पण एकदमच हलका होता आणि एक साइडुन तो त्याची अशी शिलाई पण निघालेली होती आणि साइझ पण त्याची मी बरोबर माझी साइझ टाकली होती पण एक साइझ तो मोठा आला तर मी तर असं म्हणेन की आपलं दुकानामधून घेतलेलाच चांगला कारण हे असं माझ्यासोबत दुसऱ्यांदा घडलेलं आहे तर आता मी मीशोवरून काहीच मागवणार नाही आहे